बाकी प्रदेशाच्या भाषासंगं मराठी भाषेचा असा काही संबंध नसते कारण की त्या प्रदेशातली त्या भागातली त्यांची भाषा राहते आणि आपल्या भागातली आपली भाषा राहते जसं आता आमच्या इकडे बंजारी लोकाची बंजारी भाषा आहे तेलगू लोकाची तेलगू भाषा राहते गुजराती लोकाची गुजराती भाषा राहते आपापल्या याची आपापली भाषा राहते समुदाय ज्याप्रमाणे लोकं राहतात त्याप्रमाणे त्यांची भाषा असते तशी मराठीची भाषा बऱ्याच भाषेला समत्र नसते मराठी भाषा हिंदी भाषाला संस्कृ भाषाला इंग्लिश भाषाला आणि गुजराती भाषाला काही प्रमाणात राजस्थानी भाषाला सगळ्या भाषालाही अनुकूल भाषा आहे बोलण्यासाठी बरेच शब्द सारके राहतात त्याच्यामुळे त्या शब्दाची देवाणघेवाण होण्यास मदत होते मरुम मराठी इतर भाषासारखी हीच आहे भाषाबद्दल लोकाला प्रेम आहे आपली बोलीभाषा ही आपल्या बोबड्या भाषेवर आपलं प्रेम असते कारण की ते आपन लहानपणापासून बोलतो लहानपणापासून बोललं म्हणून ते आपल्याला बोलता येते ऐकता येते प्रत्येक वस्तूचं एक नाव निश्चित केलेलं आहे त्या भाषेनुसार आपण ती भाषा ठरवतो दुसऱ्या भाषेत गेल्यावर त्यायली आपली भाषा समजत नाही न आपल्याला त्याची भाषा समजत नाही त्याच्यामुळे त्या फंदात आपण पडत नाही त्या जागी आपण सांगत नाही असा तो गणित आहे त्याचं काही हरकत नाही आहे त्याचं काही हरकत नाही आहे